लक्ष्मी किराणा स्टोर बोला चालेल ना तुमची यादी सांगा ना काय काय हवं आहे तुम्हाला अच्छा तुमची काय हे लिश्त आहे का तांदूळ कोलम तुम्ही घेणार सत्तावन्न रुपयापासून सुरुवात आहे त्याच्यानंतर साठ पासष्ट ऐंशी हो हो नाही बरोबर आहे मान्य आहे तुम्ही रेगुलर कश्टमर आहे प्रत्येक महिन्याला सामानही घेता पण विषय असा आहे की सहा महिन्यापूर्वी ह्याच कोलमचे भाव पंचेचाळीस रुपये होते आणि महागाई एवढी वाढले हा बोला ना तेलचा डबा एक लिटर जेमिनीचा जर तुम्ही घेणार एकशे सात रुपये तुम्हाला डिस्काऊण लावून देत आहे तसं तर आम्ही एकशे पंचवीस एकशे सदतीस रुपयाला विकतो लोकांना पण तुम्ही रेगुलर कश्टमर आहे त्याच्यामुळे एकशे सात रुपये एक लिटर ती पिशवी सनफ्लावर सर आता बघा तेलाचे भाव कधीपासून वाढले आहेत तुम्हाला माहितीच आहे बरोबर की नाही मा मा मध्ये जे युद्धजनक परिस्थिती उपलब्ध झाली होती त्यावेळापासून तेलाचे भाव वाढले तरी पण मी तुम्हा आपले कश्टमर म्हणून पंचवीस एकशे पंचवीस लोकांना विकतो आहे पण तुम्हाला एकशे सात रुपयाला मी एक लिटरचं देतो आहे पाच लिटर घेतान तर आणखी थोडंफार कमी जास्त करीन मी तर डी मार्टचा आता त्यांचं बघा कसं आहे डी मार्ट म्हटलं की मोठी ग एक स्टोअर आहे त्याच्यामध्ये ते लॉटने म्हणजे खूप जास्त माल उचलतात त्याच्यामुळं त्यांना थोडंफार दर परवडतात ते न आपल्याला कसं आपल्या हिशोबाने जी माझी स स्वत ची जी रक्कम आहे म्हणजे घेण्याची त्याच्यापेक्षा मी जास्तीत जास्त तुम्हाला दहा रुपयेच म्हणजे माझा भाव काढून देत आहे बाकीच्यांहूननी प पंचवीस ते पस्तीस रुपयांनी विकतो मार्जिन काढून किती किती घ्यायचं आहे सर तुम्हाला तसं आणि सामान तुम्ही कशी यादी प परपेक्ट दिली ना जसं की तांदूळ तुम्हाला दहा किलो तेल तुम्हाला पाच लिटरचा वीस दहा लिटरचा वीस लिटरचा किती पाहिजे आपण करू ना काय तरी पण विषय असा आहे की मला मला पण परवडलं पाहिजे सर कारण की कसं मी पण आता मो जो भावाने घेतलं आहे त्या भावाने जर विकलं तर मग फायदा काय सांगा ना मी लॉसला गेलो नाही पाहिजेत ना म्हणून तर तुम्हाला दिले ना डिस्काऊण जिथे एकशे पंचवीस रुपये लोकांना मी एक लिटर विकत आहे ना तिथे तुम्हाला एकशे सात रुपये लावत आहे मी कळलं का तर डिस्काऊंडं देऊन तुम्हाला मी बोललो आहे हे आणि त्याच्यातही आता तुम्ही बोलता आणखी कमी कर मग नाही परवडत ना सर मला आंघोळीचे कपड्यांचे साबण नॉर्मली आपण सेट घेतले तीनचा किंवा पाचचा तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्काऊण देऊ शकतो आणि सिंगल सिंगल साबणामध्ये आम्हाला काय परवडत नाही त्याच्यामुळं आम्ही सिंगल सावं साबण जो आहे त्याच वाजवी दरामध्ये देतो सर आणि यम आर पीवरती आपण कुठलंच प्रोडक्ट विकत नाही सगळ्यात पहिले गोष्ट ही आहे त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये विकत आहे तर त्यामुळे बोला ना डी मार्टमध्ये असेल सर मान्य आहे डी मार्टमध्ये तुम्हाला तीनवर दोन साबण आहे पण आपल्याकडे जे काय ना तुम्ही बोलणार जर घरून आत्ता तुम्ही मला फोनवर जरी ऑर्डर दिली माझा माणूस तुम्हाला लगेच येणार आणि तिथे सामान पोचवतो बरोबर की नाही त्याच्यामुळं माणसाची पण जी काय असते मेहनत त्याचे पैसे आम्हाला पण जोडावं लागतात ना आता डी मार्टमध्ये तुम्ही स्वत जाता सामान घ्यायला स्वत सिलेक् करता गाडीचा वापं हां गाडी बिडी यूस करता आणि त्या हिशोबाने तुम्ही घेता म्हणून माईट बी थोडंफार कमी जास्त इकडे तिकडे होतं आणि शेवटी डी मार्ट हे तर मोठी एक मोठं स्टोअर आहे एक मॉट ह्याच्यासारखं आपलं मॉलसारखं त्याच्यामध्ये आणि आपलं छोटसं किराणामध्ये फरक पडतोच ना सर हो हो चालेल ना सांगा ना नाहीतर एक सर या नंबरवर व्हॉट्सप केला तरी चालेल तुम्ही आपला हॉट्सप नंबरच आहे मी साम मग सामान रेडी ठेवतो आणि तुमचा ॲड्रेस पण पाठवून द्या जेणेकरून माझा मुलगा येऊन घेऊन हो सर ओके सर ओके थॅंक्यू